विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी सगळ्यांत आवडता जो सध्याच्या जमान्यामध्ये भाग आहे किंवा क्षेत्र आहे ते आहे अभियांत्रिकी म्हणजे इंजिनीरिंग कारण सध्या सॉफ्टवेअरचं युग आहे आणि कॉम्प्युटर इंजिनिअरिंग आय टी इंजिनिअरिंग ह्याला खूप चांगले दिवस आहेत म्हणजे एकतर पगारही चांगला मिळतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे एक समाजामजे तुमचा दर्जा उंचावतो त्याचबरोबर विद्यार्थ्यांना आणखी आवडणारं क्षेत्र म्हणजे वैद्यकीय क्षेत्र म्हणजे मेडीकल आणि डॉक्टर म्हणतो आपण त्याला तर डॉक्टर हा एक नोबेल व्यवसाय किंवा नोबेल पेशा समजला जातो आणि डॉक्टरचं समाजामध्ये स्थान पण खूप उच्च दर्जाचं आहे आणि डॉक्टरला मान मिळतो तर मला असं वाटतं की अभियांत्रिकी आणि वैद्यकीय ही दोन क्षेत्रे मुलांना आवडतात आणि ते खूप पसंत करतात